मला लहानपणापासून चित्र काढण्याची आवड होती त्यामुळे मला चित्रकला हा विषय खूप आवडायचा मी मन लावून चित्र काढायचे आधी पहिला मी पाटीवर आकार काढायला शिकले परत मला थोडा थोडा आकार जमेल तसा मी चित्र एखादं चित्र गि गिरवायला शिकत होते चित्र गिरवून झाल्यावर मला खूप छान जमल्यामुळे मला एक या माझ्या आईवडलांनी एक चित्रकलेची वही आणून दिली त्या चित्रकलेच्या वहीत मी एखादं चित्र पाहून हाये आहे तसं रेखाटण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे मला चित्रकला चित्र जमू लागलं तस तसं आईवडलांनी मला चित्रकला एक प्रोत्साहन दिले आणि शाळेतसुद्धा मला चित्र का चित्रकला स्पर्धेत भाग घेण्यास मदत केली माझे शिक्षक मला चित्रकला जमत असल्याने ते प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यास लावायचे त्यामुळे मला काही बक्षिसेसुद्धा मिळाली रांगोळीमध्ये ए माझा कायम पहिला नंबर येत होता माझ्या शिक्षकांनी मला कोणत्याही चित्रकलेच्या बाबतीत स्पर्धा असल्या तरी ते मला आधी येऊन सांगायचे आणि भाग घेण्यास सांगायचे त्यामुळे माझ्या शाळेत मला चित्रकलेला खूप प्रोत्साहन मिळायला लागले